आमच्या भागात देवळा जवळ फूल विक्रेते प्रसाद व विक विक्रेतेे भांडे धुणारे झाडूवाले असे लहान व्यवसाय असतात मी रोज पूजा करताना फुले प्रसाद त्यांच्याकडून घेतो त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो